कोणत्याही राज्याच्या पर्यटन उद्योगामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती तिथल्या कला हस्तकौशल्यावर आधारित उद्योग त्याचबरोबर खूप महत्त्वाचं असतं ते तिथली खाद्य संस्कृती त्याबाबतीत आपला महाराष्ट्र अतिशय श्रीमंत आहे असं आपण म्हणू शकतो इतकी खाद्यपदार्थांची विविधता महाराष्ट्रमध्ये आढळते मग पदार्थ तिखट असोत किंवा गोड उकडीचे मोदक पुरणपोळी गुळाची पोळी हे आपले अगदी मराठमोळे पदार्थ त्याचबरोबर चमचमित मिसळ किंवा भाजणीचं थालीपीठ बटाटे वडे हे सुुद्धा आपले खास महाराष्ट्रातले पदार्थ आणि हे बाहेरच्या राज्यातील किंवा बाहेरच्या देशातील पर्यटकांना निश्चित आवडतात ते ह्याचा अत्यंत मनापासून आनंद घेतात उकडीच्या मोदकासारखा पदार्थ जो करायला थोडा किचकट वाटू शकतो पण आजकाल जे तब्येतीची काळजी घेणारे किंवा डाएटची काळजी घेणारे पर्यटक असतात त्यांना तो विशेष भावतो कारण तो उकडलेला असतो तळलेला नसतो त्यामुळे त्यामधून फॅट्स कमी मिळतात तर असाही फायदा या खाद्य संस्कृतीचा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी वेगवेगळी देवळं आहेत जी मंदिरं आहेत त्या ऐतिहासिक ठिकाणं आहेत आपले गडकिल्ले आहेत ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या वास्तू आहेत त्यासुद्धा पर्यटकांना निश्चित आकर्षित करतात